टोकाच्या हवामानात जसे दुष्काळ प्रचंड उष्णता किंवा अवर्षण मग यामध्ये झाडांची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते यासाठी नियोजन योग्य तंत्रज्ञानाचा वापर आणि पाण्याचा शाश्वत उपयोग करणे गरजेचे आहे यासाठी पाणी व्यवस्थापन म्हणजे थेंब थेंब सिंचन ड्रीप इरिगेशन झाडांना गरजेनुसार थोड्या प्रमाणात पाणी पुरवले जाते त्यामुळे पाणी वाया जाणार नाही झाडांच्या मुळाभोवती गवत पालापाचोळा किंवा नारळाच्या झावळ्यांचा थर घालून मातीतील ओलावा टिकवून ठेवता येईल स्वयंपाकघरातील उरलेले पाणी जसे की भाजी धुतलेले पाणी झाडांना देऊन पाण्याचा पुनर्वापर करू शकतो पावसाचे पाणी संकलन करून ते दुष्काळाच्या वेळी आपल्याला वापरता येईल दुष्काळ सहन करणाऱ्या झाडांची निवड करू स्थानिक प्रजातीची झाडे लावता येतील झाडांची वेळोवेळी छाटणी करू त्यामुळे पाण्याची गरज कमी होईल तण काढल्याने झाडांच्या मुळांसाठी पोषक तत्वे आणि पाणी वाचते झाडांच्या संवेदनशील भागात उष्णतेपासून वाचवण्यासाठी छायादार संरचना जसे की शेडनेट तयार करता येईल उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी झाडाभोवती कापड किंवा गवताने झाकता येईल सेंद्रिय खातांचा वापर केल्याने मातीतील ओलावा टिकून राहतो आणि झाडांची प्रतिकारशक्तीही वाढते स्थानिक हवामानाचा अंदाज जाणून घेऊन झाडांना पाणी देण्याची योजना करता येईल पावसाळ्याच्या आधी झाडांसाठी योग्य तयारी करून जमिनीत पाणी साठवण्याची सोय करता येईल पाणी साठवण खड्डे झाडांच्याजवळ पाणी साठवण्याचेसाठी खड्डे तयार करता येतील सेंद्रिय पदार्थ मिसळून माती अधिक जला जल धारणक्षम बनवता येईल संकटकालीन उपाय कमी पाण्याची पद्धत असते फक्त झाडांच्या मुळांंना पाणी देता येईल किंवा पानांवर पाणी शिंपडता येतील काही झाडांची पानगळ हिवाळ्यात असते त्यामुळे उन्हाळ्यात त्यांना पाण्याची गरज कमी लागते मोठ्या झाडांच्या सावलीसाठी लहान झाडे लावून पाण्याचा कार्यक्षम उपयोग करता येईल याच पद्धतीने दुष्काळ आणि टोकाच्या हवामानात झाडे जगवण्यासाठी नियोजन आणि शाश्वत पद्धतीचा वापर करणे अत्यावश्यक आहे योग्य तंत्रज्ञान आणि संवेदनशील दृष्टिकोन वापरून आम्ही झाडांचे संरक्षण करू तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यात सुद्धा मदत करू